पहिलाच्या काळात तिकीट बुकिंग हॉटेल बुकिंग प्रवास बुकिंग हे करण्यासाठी आम्हाला जिथे हे सगळं बुकिंग करतात तिकडे लांबच्या लांब रांगे लावून टिकीट बुकिंग करायला लागायची पण आताच्या काळात गवर्मेंटनी खूप सुखसुविधा उपलब्ध करून दिले आहे त्याच्यामुळे आम्हाला खूप मदत होते त्याच्यामुळे आम्ही घरी बसल्या पण सगळं बुकिंग करू शकतो आपल्याला हॉटेल बुकिंग करायचे असेल आपले पाहुणे आले असेल तर हॉटेल बुकिंग करत असेल ते पण आम्ही घरी बसल्या करतो आणि बस बुकिंगसाठी प्रवास बुकिंगसाठी पण खूप स गवर्मेंटने आप ॲप तयार करून दिले आहेत त्याप्रमाणे उबर ॲप उबर ॲप आपल्याला बस सॉरी फोर व्हीलर टू व्हीलर हे सु वेहिकल उपलब्ध करून देते त्याप्रमाणे आपल्याला कुठे जवळ जायचं असेल तर आपण बाईक बोलवून पण जाऊ शकतो आणि एक मी ह्या ॲप्रमाणे जास्त जास्त चलो ॲप पण आम्हाला उपलब्ध करून दिले चलो ॲप मी जास्त ॲप यूज करते मला गा म्हणजे हॉफिसला जायचं असलं तर मी चलो ॲपमध्ये स बस कुठे येणार कधी येणार कुठल्या स्टेशनहून येणार हे सगळं मला त्या ॲपमध्ये समजतं असं गवर्मेंटने खूप सुखसुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे आम्हाला हे सगळं सोप्पं झालं आहे पहिल्याच्या काळात आम्हाला बस बुक गावी जायचं असेल ना तर आम्हाला पंधरा पंधरा दिवस आधी बस बुकिंग करायला लागायची आम्हाला तेव्हा तर बस पण नाही भेटायची वेटिंगमध्ये आम्हाला राहायला लागायचं एकेक महिना वेटिंगमध्ये राहायला लागायचं दोन महिन्याआधी दोन महिन्याच्या नंतर आम्हाला तिकीट भेटायची पण आता गवर्मेंटमुळे गवर्मेंटमुळे खूप आमच्या सुखसुविधा म्हणजे चांगल्या झाल्या आहेत त्याच्यामुळे आम्ही घरी बसल्या पण सगळं उपलब्ध करून जे दोन दिवसामध्ये आम्हाला बस बुकिंग होते आमची